आमचं जे गाव आहे ते छोटंसं आहे जिल्हा आहे त्याच्यामुळे आमच्या इथे ज्या गावात मी राहते तिथे एकच सरकारी डॉक्टर सॉरी सरकारी हॉस्पिटल आहे त्याच्यामधे मुली प्रॅक्टिस करत असतात पण जे प्रायव्हेट डॉक्टर आहेत ते जास्त आहेत म्हणजे पंचवीसतीस डॉक्टर आहेत आणि त्यांचे वेगवेगळे हॉस्पिटल्स वगैरे आहेत प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत कुणी हाडाचा डॉक्टर आहे तर कुणी सर्जन आहे पण चांगले आहेत सगळे म्हणजे हुशार आहेत आणि त्यांचा लवकर फरक पडतो पण ज्या मेडिकल स्टुडंट आहेत आमच्या इथे ज्या मुली आहेत त्यांना इथे पाहिजे तसं शिक्षण नाही मिळत त्याच्यामुळे त्या पुणे साईडला शिकायला जातात पुणे मुंबई नाशिक या साईडला त्या मुली शिकायला जातात पण आहेत पण ठीक आहे पण आम्ही जास्ती करून गवरमेंट हॉस्पिटललाच जातो कारण की गवरमेंट हॉस्पिटलला कमी पैशात जास्त सोय मिळते तसं प्रायव्हेटला मिळत नाही प्रायव्हेटला खूप जास्त पैसे लागतात माझ्या बाबांना डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं आणि डोळ्याच्या ऑपरेशनला त्यांनी एका डोळ्याचे वीस हजार रुपये सांगितले तेच गवरमेंट हॉस्पिटलला हजार रुपयात किंवा दोन हजार रुपयामधे होऊन जातं आणि गोळ्या पण हॉस्पिटलमधेच मिळतात गवरमेंटमधे आणि प्रायव्हेटमधे तसं नाहीये पहिले ट्रीटमेंट घेतात ते पहिले आपल्याला चेक करतात त्याची वेगळी फी लागते त्याच्यानंतर ते ऑपरेशन करतात त्याची वेगळी फी लागते ते आपलं हॉस्पिटलमधे जर राहात असतील तर पुन्हा बेडची वेगळी फी लागते इतकं सगळं करून त्याचे कमीत कमी पन्नास हजार रुपये तर होऊनच जातात आणि एका सामान्य माणसाला पन्नास हजार रुपये देणं तर ठीक नाहीये ना पण गवरमेंटमधे कसं आहे दोन अडीच हजार रुपयामध्ये होऊन जाते ट्यूब पण मिळतो ड्रॉप पण मिळतो डोळ्याचा आणि औषधी गोळ्या पण भेटून जातात आणि काहीही प्रॉब्लेम झाला तरी रात्री बारा वाजता जरी आपण गेलो तरी गवरमेंट हॉस्पिटलमधे काहीच प्रॉब्लेम येत नाही अॅम्बुलन्स बोलवलीसुद्धा ती लगेच येते पण प्रायवेटमध्ये तसं नाहीये हॉस्पिटलमधे जर आपण फोन केला प्रायवेटमधे तर पहिलेच तर खूप उद्धटसारखे बोलणे असतात त्यांचे त्यांची फी भरावी लागते त्यांचा फॉर्म भरावा लागतो तेव्हा कुठे ते आपल्याला एन्ट्री देतात पण गवरमेंटमध्ये तसं नसतं गवरमेंटमध्ये तुम्ही फॉर्म नाही भरलात किंवा पैसे नाही दिले तरी तुमची ट्रीटमेंट पूर्ण होते